परसबाग उत्कृष्ट राहण्यासाठी आपण रोपांची निगा राखणं किंवा त्याला पाणी घालणं हे आवश्यक असतं नुसतं पाणी घालून नाही तर आपण त्यासाठी सूर्यप्रकाशसुद्धा त्या रोपाला मिळणं गरजेचं असतं जर एखाद्या रोपाला जास्त पाणी घातलं तर ते झाड झिजू शकतं आणि जर एखाद्या रोपाला पाणी कमी पडलं तर ते झाड वाळूसुद्धा दिसतं वाळूसुद्धा लागतं जर आपण गावाला गेलो तर त्या ठिकाणी तर तेव्हा आपल्या घरामधील झाडांना घरामधील झाडांना पाणी घालण्यासाठी कोणी नसतं त्यावेळेस ते झाडं वाळून जातात व ते झाड आपण त्याचा पुन्हा वापर करू शकत नाही किंवा ते झाड आपल्याला फुलं किंवा फळं देऊ शकत नाहीत तसेच जर एखाद्या पाण्याला आपण झाडाला आपण प्रमाणाच्या बाहेर पाणी दिलं तर ते झाड झिजतं व ते झाडसुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची पाणी किंवा कुठल्याही प्रकारचे फळं देऊ शकत नाही मग आमच्या बाबतीतही असं झालं होतं आम्ही गावाला गेलो असताना आमच्या परसबागेतील गुलाबाचं झाड अशाच पद्धतीनं वाळून गेलो